आम्ही लहानपणी मामाच्या गावाला जात होतो आणि मामाला मामा आम्हाला कपडेलत्ते वगैरे घेत होते खूप मौजमस्ती करत होतो गार्डनमध्ये फिरायला वगैरे नेत होतो आम्हाला माझे मामा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत जात होतो तर आंब्याचा रस वगैरे खूप आम्ही छान वगैरे करत होती आम्ही खूप खाल्ला आणि गाॅर्डनमध्ये नेत होते आम्हाला आणि तसेच माझी मुलं वगैरे होते छोटे तर आम्ही मुलांना पण गार्डनमध्ये घेऊन जात होतो त्यांना म्हणजे न हर सणाला वगेरे इकडे तिकडे खेळायला नेत होता आम्ही आमच्या मुलाला खूप हौस वगैरे होती आणि ते पुष्कळ ठिकाणी वगैरे जात होतं आम्ही असं पाहायला वगैरे नदीवर वगैरे जात होतं तिकडे जिकडे आम्ही राहतो तिकडे नदीवर वगैरे जात होतो मग मुलं वगैरे पोहत वगैरे होते पाण्यामध्ये खेळत होते छान आणि खूप मौजमस्ती करीत माझी मुलं वगैरे असं आम्ही